हो मॅडम बोला ना टेम्पल फिरायचं आहे आता तुम्ही कुठे उपस्थित आहे कमाल चौकमध्ये ठीक आहे ना मला पाच मिनटं लागतील यायला पूर्ण टेम्पल म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये तर लई आहे एक तर फुटाळा तलाव झाला आहे चायनीज गार्डन झाला आहे मंदिर मंदिर तर पुष्कळ आहेत कोराडी आहे आदसा आहे आणखी रामटेकला रामगड आहे अजून लई आहेत तुम्हाला लागतील तरी पण वन वीक

महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्हाला नागपूरमध्ये घुमायचं आहे ना मग तर पुष्कळ आहेत तुम्हाला मग तर तुम्हाला अजून दोन दोन तीन हप्ते लागतील मॅडम दोन वीक लागतील कारण की मु मुंबईला बी यावं पडेल मग चंद्रपूर चंद्रपूरला आहे ते मॅडम ते किलोमीटरच्या हिशेबाने राहते एका दिवसाचा अगर प्रायव्हेटमध्ये केला तर तुम्ही ना तुम्हाला तीन चार हजार रुपये एक दिवसाचा द्यावा पडेल पहिले आड्वान्स लागेल मॅडम आड्वान्स तुम्हाला लागेल आता तुम्हाला किती दिवसाचा टूर करायचा आहे पूर्ण कंप्लीट दोन हप्त्याचा करायचा लागेल अर्ध म्हणजे एक हप्त्याचा आड्वान्स तुम्हाला पहिलेच द्यावं लागेल

ठीक आहे ना मॅडम तुमच्यासोबत तुम्ही एकटे रहायचे की अजून कोणी आहे हां ठीक आहे